आजची शिक्षणपद्धती आणि आजचा अभ्यासक्रम बघता सर असे म्हणावे लागते की कुठेतरी फॅक्ट्रीतून माल तयार केल्यासारखा वाटतो अभ्यासक्रमाचा विचार केला तर वर उतारा खाली उत्तरे त्यामुळे विद्यार्थ्याला स्वत च्या डोक्याला फार करावे लागते असे नाही प्राचीन शिक्षण तुलनेत आजही जुन्या जुन्या काळातले म्हातारे आजच्या तरुणांना सहज कोणत्याही प्रश्नात गुंतवतात स्वत ला चालना मिळत अशी शिक्षणप्रणाली आवश्यक आहे सर्वत्र दुर्लक्ष केल्या जात असे वाटते शिक्षण घेऊन बेकारी जास्त वाढत आहे शिक्षण व्यावसायिकदृष्ट्या रोजगार निर्माण करणारा असून पाहिजे जेणेकरून त्या शिक्षणाचा फायदा आपल्याला आपल्या कुटुंबांना होईल स्पर्धेच्या युगात भरपूर प्रमाणाबाहेर शिक्षणावर खर्च होत आहे तेव्हा आजची शिक्षणप्रणाली पाहिजे तेवढी चांगली नाही असे मला वाटते